मी योग क्लास जवळपास एका महिन्यापासून लावलेला आहे योगा क्लासमध्ये कसं आपण घरामध्ये योगा आपण एकएकटे करतो कधीकधी योगा विसरतो आपण कधीकधी कसं हा डावा पाय घ्यायचा तर आपण उजवा पाय गेतो तर इनबॅलन्स होतो पण क्लासमध्ये कसं सगळे सगळे स्टुडंट असतातच तिथे आणि सर असतात ट्रेनर असतो आपल्याला शिकवायला तो वे अनुभवच वेगळा याच्यासाठी आहे की आपल्याला विविध वेगवेगळे नवीननवीन गोष्टी क्लासेसमध्ये शिकल्या शिकवल्या जातात पण घरात जर आपापला केला तर कधीकधी चुकतो योगा कधी आपण चुकीच्या पद्धतीनी करतो की ज्यांनी आपल्याच शरीरावर वेगळाच परिणाम होतो तर मला तरी असं वाटते की आपण योगा क्लासमध्ये जाऊनच काही निदान काही महिने तरी योगा क्लासमध्येच योगा करायला हवा